आयुष्यात आम्हाला आमच्या आईची जेव्हा कॅन्सर बिमारी डॉक्टरनं सांगितली तेव्हा आमच्यावर खूप मोठ्ठं संकट आलेलं होतं पण ते संकट अम डॉक्टरच्या साहाय्याने कॅन्सर बिमारी ही नाहीशी झाली व त्याचे ऑपरेशन डॉक्टरसाहेबांनी केले त्यामुळे आमचे खूप काही चांगले झाले